हॅलो अच्छा कुठून बोलता आहे अच्छा

बरं बरं हो संधींबद्दल बऱ्याच आहेत पण मग तुम्हाला हिस्ट्रीमध्येच करिअर करायचं असेल तर तुम्हाला त्याच्यासाठी थोडंसं एज्युकेशन तुमचं अजून वाढवावं लागेल एम ए करावं लागेल आणि एम ए करून मग नंतर तुम्ही रिसर्चमध्ये वगैरे जाऊ शकता त्याच्यानंतर बी एडचं हां पण जे हिस्ट्री हा विषय सोडून तुम्हाला जर पुढे करायचं असेल तर तुम्हाला हे पत्रकारिता किंवा वेगळ्या वेगळ्या भाषा शिकणं म्हणजे जसं काही फॉरेन लँग्वेजेस आहेत त्या तुम्ही शिकू शकता त्याच्यामध्ये ट्रान्सलेटर म्हणून तुम्हाला जॉब मिळू शकतो लायब्ररीचा पण कोर्स तुम्ही करू शकता किंवा एज्युकेशनमध्ये जायचं असेल तर बी एड वगैरे करू शकता मग तिथे तुम्हाला ते त्या फॅसिलिटीस म्हणजे त्याच्यानंतर पुढे बी एड एम एड वगैरे अशा बऱ्याच बराच स्कोप आहे ते तुम्ही करू शकता त्याच्यानंतर तुम्ही जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही फॅशन डिझायनिंग हे पण करू शकता कारण काय आहे तर बी एन हे बेसिक क्वालिफिकेशन मिनिमम ग्रॅज्युएट असल्याशिवाय बाकीचं पुढचं शिकायला मग सोपं जातं म्हणजे तुम्ही बारावी करून पण हे करू शकता पण जेव्हा तुम्ही ग्रॅज्युएट होता त्याच्यानंतर तुमची थोडी बौद्धिक लेवल वाढलेली असते समजण्याची हे वाढलेली असते कुवत त्यामुळे तुम्ही फॅशन डिझायनिंग ब्युटी पार्लर ॲडमिनमध्ये किंवा आता ह्याच्यासाठी तुमचं बी एला काय हिस्ट्री होतं म्हणालात नाही का

ॲडमिनसाठी पण तुम्ही ट्राय करू शकता त्याच्यानंतर टुरिझममध्ये तिथेही तुम्हाला स्कोप आहे तिथे तुम्हाला हां हां हां करेक्ट नक्कीच नक्कीच आणि तुम्हा तू म्हणजे ती आवड पण जर असेल तुम्हाला अजून फिरायची वगैरे तर ते पण होतं वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी घेऊ शकता त्याच्यानंतर तुम्ही माझ्या मते तुम्हाला हे पण करता येईल ॲरकॅलॉजीमध्ये तुम्ही म्हणजे उत्खनन ह्याच्यामध्ये पण तुम्ही जाऊ शकता बरं का हां त्याच्यासाठी मा कारण त्याला फक्त बॅकग्राऊंड अशी काही नाही आहे पण कुठलं ग्रॅज्युएशन फक्त कम्प्लीट पाहिजे त्यामुळे तुम्ही तिथेही जाऊ शकता तुम्हाला हिस्ट्रीची आवड आहे त्यामुळे ते जास्त सोयीचं आहे असं मला वाटतं म्हणजे टुरिझम आणि ही डिपार्टमेंट जास्त चांगली आहेत असं मला वाटतं आणि त्याच्यानंतर बाकीचे तर इतर आहेत एल आय सी एजंट तुम्ही होऊ शकता किंवा आणखीन तुम्हाला कुठले टेक्निशियन म्हणजे लॅब टेक्निशियनमध्ये थोडंसं केमिस्ट्री बॅकग्राऊंड लागते त्याला पण हल्ली छोटे छोटे कोर्सेस त्याचे निघालेले आहेत त्यामुळे ते करू शकता तुम्ही नाही तर स्वतःचा करू शकता अच्छा ओके थँक्यू बाय बाय बाय